गुड इवनिंग मला महाराष्ट्रामध्ये जरा डिशेश शिकायचे होते त्या कारण मला भेटत नव्हता तुमचा नंबर मला गुगलवर भेटला आहे सिंधुदुर्गाचे फेमस हो तुम्ही मला सांगू शकता का महाराष्ट्रामध्ये कोणते डिशेस बनवले जातात आणि त्याची प्रक्रिया काय आहे म्हणजे कसे बनवले जातात मला पोहे सांगू शकाल का पोह्याबद्दल मी थोडाफार काय ऐकलं आहे पण मला जाणून घ्यायचं आहे कसे बनवले जातात अच्छा तर अशाप्रकारे आम्ही जर तर अजून काय किती टायपमध्ये असतात थँक्यू सो मच थँक्यू मला सांगितल्याबद्दल याच्या माहिती आम्ही खरंच ट्राय करू आणि बनवून खाऊ थँक्यू